नमस्कार मी चेतना बोलते आहे मी आत्ता काही वेळापूर्वी ओलावरून माझ्यासाठी मी कॅब बुक केली होती सांगली स्टेशन टू विश्राम बाग एरिया तर आत्ता मला थोडंसं लेट होत होतं आणि माझी गाडी बंद पडली होती त्यामुळे मी ओला बुक केली होती पण माझी आत्ता गाडी रिपेअर झाली आहे मी जस्ट गॅरेज गॅरेजमधून एक माणसांना बोलू एक ओळखीच्यांना बोलवून मी गाडी रिपेअर करून घेतली आहे ती आत्ता जस्ट गाडी सुरू झाली आहे सो मला काय आत्ता कॅब ब लागणार नाही आहे सो मी ती कॅब ॲपवरून रद्द केली आहे तर त्यासाठी पण आधी आपल्याला पेमेंट करावं लागतं हाफ सो मी मला त्यानी वन ट्वेंटी सांगितले होते मी हाफ पेमेंट केलं होतं म्हणजे सिक्स्टी रुपीज मी पेमेंट केलं होतं ऑनलाईन माझ्या बँक ॲपवरून तर ते पेमेंट मला रिटर्न हवं होतं तिथे पॉलिसी अशी आहे की डायरेक्ट माझ्या पेम अकाऊंटमध्ये पेमेंट नाही येत तर ते माझ्या वॉलेटवरती जातं ओलाच्या तर माझी एक रिक्वेस्ट अशी होती की तेवढं माझं पेमेंट जे आहे जे मी ऑनलाईन ॲडव्हान्स केलेलं आहे ते माझ्या वॉलेटमधे तुम्ही जमा करू शकता का त्यासाठीच मी फोन केला होता फक्त तेवढं माझं पेमेंट माझ्या ओलाच्या अकाऊंटवरती वॉलेटवरती तेवढं जमा करा थँक यू